हॅलो तुम्ही कॅब एजन्सीमधून बोलत आहा सर मी संचिता शेंडे बोलत आहे मला मी जे कॅब हे केली होती ऑर्डर दोन तास अगोदर ते मला बंद करायची आहे रद्द करायची आहे कारण की आम्हाला जेव्हा जायचं होतं ते तेव्हा आली नाही आणखी ते म्हणत आहे दोन तासा दोन तासापासून आम्ही वाट बघत आहे पण ते आलीच नाही आत्तापर्यंत आणखी ड्रायवर पण नाही म्हणत आहे की मी तिथं येऊ नाही शकत तर सर तुम्ही त्याला म्हणा की आम्हाला जायचंच नाही आहे आम्ही ना आपली ट्रीप कॅन्सल केली आहे तर तुम्ही सर आमची बुकिंग रद्द करून द्या